मी आज ब्रेडबद्दल सांगणार आहे आपल्या मार्केटमध्ये येणारे ब्रेड हे खूपच आपल्या तब्येतीसाठी हानिकारक आहे आपल्या व आपल्या मुलांसाठी सुद्धा हानिकारक आहे ब्रेडमुळं ब्रेड ही अशी बनवतात की चार दिवस पहिलेच मैदा तो सडवायला टाकतात त्यानंतर ब्रेड ब् बनवली जाते व फॅक्ट्रीमध्ये सुद्धा ती न् आठ दिवस पॅकिंग राहते आठ दिवसानंतर मग ती बाहेर निघते बाहेर निघाल्यानंतर ती दुकानामध्ये येते दुकानामध्ये आल्यावर दुकानातही कितीतरी दिवस राहते अशाप्रकारे मंथली ही ब्रेड अ मंथली नन् मंथलीनंतर आपल्याला हे ब्रेड विकली जाते व ती आपण घरी आणून ती ब्रेड आपण एका महिन्यानंतर खातो म्हणजे ती ब्रेड किती हानिकारक असायला पाहिजे आपल्या शरीरासाठी घरी एक पोळीसुद्धा आपण तीन दिवस ठेवली तर त्याला फंगस येतात तसेच ही सडवलेल्या मैद्याची ब्रेड बनवली जर आपण त्याच्यावर रासायनिक प्रक्रिया केली तर त्या ब्रेडमधून सुद्धा फंगस निघतात एकावेळी मी माझ्या मुलीला बाहेरची पावभाजी खाऊ घातली होती व त्या पावभाजीमुळे माझ्या मुलीच्या पोटात दुखणे सुरू झाले अचानक पोट दुखत असल्यामुळे आम्ही आम् आमच्या मुलीला दवाखान्यात न हॉस्पिटलमध्ये नेले व हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर डॉक्टरनी सांगितले बाहेरचे काही खाल्ले का त्यावर आम्ही सांगितले की पावभाजी खाल्ली त्यामुळे त्यामुळे त्या मूल् माझ्या मुलीच्या मुलीच्या पोटाच्या आतड्यामध्ये त्या ब्रेडमुळं इन्फेक्शन झालं होतं ही ब्रेड आतड्याला चिकटून राहते व त्यामुळे आपल्या पोटाचा विकार तयार होऊ शकतो त्यामुळे ब्रेड खूपच खराब आहे